मी स्वतः हिंदू धर्माची असल्यामुळे मला इतर धर्माचं तसं विशेष आकर्षण नाही आहे कारण आमचा हिंदू धर्मच इतका मोठा आहे की इतर धर्माकडे आकर्षण म्हणा किंवा इतर धर्माची माहिती घेण्याची तशी काही गरज नसते जनरल सगळ्यांना सगळ्या धर्मांविषयी माहिती असते पण त्यातल्या त्यात मला एक बुद्ध धर्मातील पद्धत जर कोणती आवडली तर ती लग्नामध्ये जे हिंदू धर्मामधे अक्षत म्हणून तांदूळ किंवा ज्वारी वापरतात तर त्याच्याऐवजी फुलांच्या ज्या पाकळ्या नवरदेव नवरीच्या ह्याच्यावर मंगलाष्टका होत असताना तर ती पद्धत मला विशेषतः आवडली आणि ती पद्धत मी फॉलो करण्याचा प्रयत्न पण करीन दुसऱ्यांना पण मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि बाकीचे जे सण आहेत तर ते सण आपापल्या परीने आपापले साजरे करत असतात त्याच्याबद्दल काही बोलण्याचा विशेष नाही आहे